मी हायस्कूलमध्ये असताना मला कथ्थकच्या क्लासला घातलं होतं आईबाबांनी आणि शिकून मला साधारण दोन वर्षं झाली होती क्लासला जाऊन आणि नंतर मला एकदा आमच्या ताईंनी सांगितलं क्लासच्या की असं असं एक शनिवारवाड्यामध्ये शनिवारवाड्यावरती पटांगणामध्ये एका महोत्सवानिमित्त त्यांना तिथे परफॉर्मन्ससाठी बोलावलं आहे आमच्या क्लासमधल्या काही निवडक विद्यार्थिनींना तर मला खूप एक्साइटमेंट होती ताईंनी आम्हाला सांगितलेलं की सगळ्यांनी मदतीला यायचं आणि असं काय काय तिकडे कसं काय सगळं मोठं ऑर्गनायझेशन आहे आणि आपल्याला खूप मेहनत करून रियाज करून छान परफॉर्मन्स द्यायचा आहे आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो पण मी अफकोर्स तेव्हा लहान होते आणि माझं तेव्हा सिलेक्शन झालं नव्हतं पण जेव्हा कार्यक्रम वीस दिवसांवर आला तेव्हा कार्यक्रमच्या ग्रुपमधली एका मुलीला अचानक बाहेरगावी जावं लागल्यामुळे तिथे एक जागा रिकामी झाली आणि ताईंनी माला त्याच्यामध्ये सिलेक्ट केलं मग तर मी खूपच आनंदी झाले आणि नर्वस पण झाले नंतर कारण की फार दिवस नव्हते मला प्रॅक्टिस करायला मग ताईंनी माझ्यावरती एक्स्ट्रा मेहनत घेऊन रियाज करून करून माझा परफॉर्मन्स बेटर झाला आणि प्रत्यक्ष ज्या दिवशी परफॉर्मन्स होता शनिवारवाडा वरती परफॉर्म करायला मिळत आहे हीच खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी तिथे मग आम्ही सकाळपासून सगळं आमचा मेकअप ड्रेस हे सगळं सुरू झालं आमची लगबग चालू झाली माझा ड्रेस पण मला आयत्यावेळी कुणाकडून ब्लाऊज कुणाकडून ओढणी असं करून मॅनेज करावं लागलं कारण एवढ्या कमी दिवसात मला कोणी शिवून दिला नसता त्यामुळे असं सगळं फायनली मॅनेज होऊन आम्ही तिकडे परफॉर्मन्स केला समोर बघायला ऑडियन्स तर खूपच होते शिवाय त्याच्यामध्ये दिग्गज काही काही फक्त नृत्यातलीच नाही तर म्युझिक इंडस्ट्रीमधले दिग्गज मंडळी बसली होती त्यांच्यासमोर परफॉर्मन्स करायचं म्हटल्यावरती पहिले मला टेन्शनच आलं होतं पण ताईंनी आम्हाला खूप छान समजवलं बॅकस्टेज आणि आम्ही सगळ्यांनी साधारणतः आठ नऊ मिनटाचा एक परफॉर्मन्स होता तो आम्ही दिला एवढा मोठा आणि छान झालं खूप सगळ्यांनी कार्यक्रम झाल्यावर खूप छान जोरात टाळ्या वाजवल्या त्या ऐकूनच असं वाटलं की आवडलं असणार आहे लोकांना आपण जे काही प्रस्तुत केलं त्यांच्यासमोर ते त्याच्यानंतर तिथेच बक्षीस समारंभ होता पंडिता मोहिनीताईंच्या हस्ते आम्हाला प्रत्येकीला बक्षीस मिळालं त्यांनी पण आमच्या क परफॉर्मन्सचं खूप कौतुक केलं याहून अजून काय मोठं हवं आईबाबांनी पण खूप कौतुक केलं माझ्यासाठी खाऊ आणला माझा आवडता आणि आम्ही छान छान फोटो काढले छान झालं